बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना त्याचा खूप मोठा फायदा होतो एकादा म्हणजे लोन वगैरे उचलायचं झाला तर त्यांना कमीत कमी व्याज दरात तो लोन मिळत असतो आणि समोरच्या जीवनामध्ये देखील त्यांना याचा खूप मोठा फायदा होतो